मला तुम्हाला एक प्रोडक्टबद्दल सांगायचं आहे ज्याचा खूप निगेटिव्ह एक्सपिरियन्स मला भेटला मी ती क्रीम वापरली फेरेन लवली नाव आहे क्रीमचं आणि ती क्रीम जेव्हा मी वापरली तेव्हा चेहऱ्यावर चेहरा खूप ऑईली ऑईली व्हायचा स्टार्टिंगला तर तर ती क्रीम लावल्या लावल्यावर खूप छान वाटत होतं आणि चेहरासुद्धा उठून दिसायचा पण नंतर ही क्रीम जेव्हा मी काही दिवसांनी परत वापरायचे तेव्हा त्याचा इफेक्ट चेहऱ्यावर खूप होत होता चेहरा खूप ऑईली व्हायचा डार्क सर्कल्स यायचे आणि चेहऱ्यावर फोड देखील यायचे यामुळे माझा चेहरा जो आहे पहिले तरी चांगला होता बेटर होता पण आता खूप कसं तरी झालेला आहे त्यामुळे या क्रीमबद्दल मला खूपच निगेटिव्ह एक्सपिरियन्स भेटलेला आहे सुरवातीला हे क्रीम लावल्या लावल्या खूप छान वाटतं आणि त्याच सुगंधही खूपच भारी असतो खूप छान सुगंध आहे त्याचा पण त्या क्रीमचा प्रत्येकाला बहुतेक सूट होत नाही कारण बरेच जणांनी मला हे सांगितलं आहे की हे क्रीम खूप चांगली आहे आणि खूप छान आहे याचा खूप छ छान चेहरा होतो पण मी जेव्हा ही कीम क्रीम व वापरली तेव्हा बहुतेक मला माझ्या चेहऱ्यावर ही क्रीम सूट नाही झाली आणि त्यामुळे तुम्हाला मी हे सांगेन की जर तुम्ही कोणतीही क्रीम वापरत असाल तर याबद्दल तुम्ही एकदा नीट विचार करून वापरा कारण कोणते सगळे क्रीम आपल्या चेहऱ्यावर सूट होत ना होणार नाही कारण त्यात केमिकल भरपूर असतात आणि केमील केमिकलमुळे प्रत्येक जणावर ही क्रीम सूट होईल असं नाही आहे त्यामुळे जर तुम्ही असं कोणतंही प्रॉडक्ट यूज करत असाल तर तुम्ही त्याच्याब त्याच्याबद्दल एक त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती काढून आणि एकदम विशेष त्याबद्दल जाणून घेऊनच त्यानंतर तुम्ही ते वापरा